हॅलो हॅलो जाऊया ना तेच म्हटलं आज कसा काय फोन केला वैशालीची आठवण झाली आहे हो ना बरेच दिवसात गेलो नाही वैशालीला बरी आठवण झाली तुला हो ना डोसा होय अरे तिथं एस पी डी पी पण खूप छान मिळतं हां बरं हो हो कॉफी तर उत्तमच हो हो हो हो

पण प्रॉब्लेम असा आहे की इतकी तुफान गर्दी असते वैशालीमध्ये की एक एक तासभर थांबायची तयारी ठेऊनच जायचं वेटींग भयंकरच असतं तिथे आणि हे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे रे तिथे हो हो र हो हो रिक्षा करून जाऊ पार्किंगचा भयंकर प्रॉब्लेम आहे तिथे हो हो अर्धा तास तर नक्कीच थांबाय लागेल हो का बरं बरं मी तिथं कधी गेलेले नाही अजून हो चालेल मग आणि जायचं कसं तू घेऊन येऊन जाणार का मला काय करणार

आणि टू व्हीलर पण नेण्यात अर्थ नाही आहे काही आपलीआपली हो हो हो हो दिवसा काय प्रॉब्लेम नाही आहे तिथं खूप दिवसात भेट दिली नाही वैशालीला जाऊच हो दंड होईल आपल्याला गुन्हा गुन्हा केल्यासारखं वाटतं गेलं नाही तर चालेल मग आज ना

हो चालेल चालेल चालेल जाऊया मग हां अच्छा